अरे मी रेडमी नोट सेव्हन प्रो मोबाईल घेतला तर त्यामध्ये एकशे अठ्ठावीस जी बी स्टोरेज आहे आठ जी बी रॅम आहे आणि स्पीड पण चांगली आहे त्याचं प्रोसेसर जे आहे हाय स्पीडचं आहे हां आणि फायू जीचे नवीन पिक्चर पण आता होईल साऊंड पण चांगला आहे बॅटरी बॅकप पण चांगली देते वापरायला पण इझी आहे तो आणि स्लिम असल्यामुळं कसं खिशात पण चांगला बसतो तो आणि तो हँग नाही मारत मेन म्हणजे त्यामुळे हा मोबाइल चांगला आहे रेडमी नोट सेवन प्रो